हा हॅलो चेक ट्रॅव्हल एजन्सी

तर थर्ड ए सीचा प्राइस कसा आहे सर त्यांचा किती लागणार पर पर कँडिडेट आणि नॉन ए सी चारशे रुपये सर तुम्ही काही तुमच्याबद्दल सांगता का तुम्ही काय माहिती आहे आम्हाला बायप हो हो सर

हो का सर तर आम्ही इथे खेड्यावर राहते मोठा बाजार आहे तर तुमचा कारंजा हो का सर सर तर

हो त्याचं कन्सक्शन नाही राहणार का सर ते पिवळा तर नाही ऑरेंज आहे सर आमच्याजवळ ऑरेंजवर ऑरेंजवर नाही चालते का ऑरेंजवर किती देणार मग तुम्ही अरे सर ते तर नाही काही तरी करा ना साहेब ठीक आहे किती वाजता येऊ दुपारच्या वेळी